होय माझ्या परिसरात स्पोर्ट्स क्लब आहेत व तिथे खूप सारे स्पोर्ट्स उपलब्ध आहेत तेही आपल्याला ना खूप मदत करतात तिथे भरपूर खूप साऱ्या सुविधा आहेत सुद्धा आमच्या के टी एच एम महाविद्यालयात तिथेही जिमखाना एन सी सी एन सी सी मुलींसाठी मुलांसाठी स्पोर्ट्स आपल्याला ना इतर म्हणजे इतर खेळ असतात स्पोर्ट्स असतात ते सगळं सुविधा उपलब्ध आहेत